कोण बोलून राहिलं हॅलो बोला काय बोला काय पंचपुलाबाई काय म्हणत होत्या हो का संक्रात आली का हो कधी आली हो का कायच काम पडलं काम पडले म्हणजे बरोबर फोन लावता तसे नाही लावत हं काय काम होतं पुरण कसं करायचं सांगू का दुकानातून डाळ आणायची ती धुवायची ती शिजवायची त्यात साखर टाकायची ती मिक्सरातून काढायची ते मिक्सरातून काढल्यावर त्याची पुरणपोळी बनवायची पुरणपोळी बनवल्यावर पापड भजे तळायचे मग भाजी करायची त्याच्यासोबत कळीची भजी करायची आंदे बोलात इकत रसाचे रस करायचा दूध कोणाला दूध आवडते कोणाला रस आवडते कोणाला दही आवडते त्याच्यासोबत जेवण करायचं जेवण केल्यावर आराम करायचा हं असं आहे हं काही करताना सांगू राहिले काय मी कायले जेवण करायले हो का कधी करता तर बोलावून घेजा मग कधी करता तर बोलावून कधी करता तर बोलावून घेजा मग मला बनवायला येणार मग मी बरं बरं कधी करता तर बोलावून घेजा मग मी ना हे आम्ही येऊन जाऊ दोघंही हो का बरं तुम्हाला काय येते मग हो का बरं नाही येत तुम्हाला तर माणसाला बनवायला लावायचं